भारतातील आरोग्यसेवा सध्याच्या काळात तरी पाहिजे तितकी परिपूर्ण नाही आहे भारतामध्ये दर शंभर लोकांवर डॉक्टरची संख्या ही अतिशय कमी आहे त्याच प्रकारे भारतामध्ये दर हजार लोकांवर फक्त एक डॉक्टर आहे ज्यामुळे बहुतांश ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याविषयी तक्रारी कुणाला सांगता येत नाही किंवा त्यांचा वेळोवेळी उपचार होत नाही त्यामुळे त्यांचे मरण्यास दर किंवा त्यांचे आरोग्यविषयी काळजी मला जाणवते भारतातील आरोग्याच्या आरोग्यसेवे समोर प्रमुख आव्हान म्हणजे ही लोकसंख्या आहे जितकी भारतामध्ये लोकसंख्या आहे त्या त्या त्यानुसार भारतामध्ये डॉक्टर्स हे खूप कमी आहेत ज्यामुळे बहुतांश लोकांना वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नाही व त्यांचं पुढील उपचार न झाल्यामुळे त्यांचे आरोग्य खालावते आणि जर आपण सरकारी दवाखान्यातील सेवा बघितली तर तिथे औषधी उपलब्ध नसतात बहुतांश वेळा तिथले डॉक्टर असे सल्ला देतात की तुम्ही प्रायव्हेट दवाखान्यातून उपचार घ्या कारण की पाहिजे तशा ॲडव्हान्स सेवा ह्या आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध नाही आहे त्यामुळे हे एक मोठे आव्हान आहे की चांगल्या चांगल्या सेवा उपलब्ध करणे हॉस्पिटलमध्ये व डॉक्टरनी जास्तीत जास्त लोकांवर उपचार करणे कारण की लोकसंख्या हे मोठे आव्हान असल्यामुळे बहुतांश लोकांजवळ पर्यंत डॉक्टर पोहोचत नाही